माझं लहानपण हे खूप गोड होतं लहानपणीच्या आठवणीही खूप गोड होत्या लहानपणी मी खूप काही मस्ती केली दंगा केला खूप काही एन्जॉयमेंट पण केलं लहानपणी लहान असताना माझे पप्पा माझ्यासाठी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ आणायचे एकही दिवस असा नाही जायचा की ते माझ्यासाठी काही आणणार नाही आणि नेमकं म्हणजे त्यामध्ये माझं नेहमीचं एक आवडीचं राहायचं ते मला आधी विचारायचे की काय आणायचं असं वगैरे तसंच एका वेळेला मी सहलीला गेले होते तिथेही मी खूप एन्जॉय केलं मैत्रिणीसोबत मित्रांसोबत मस्त फिरले झोक्यावर बसले घसरगुंडीवर घसरले पाण्यात पोहले खूप काही एन्जॉय केलं तसं कॉलनीमध्ये पण आम्ही दोरीवरच्या उड्या लंगडी लपन झूप पण धाबा धूबी वगैरे असे भरपूर खेळ खेळायचो लहानपणी खूप काही एन्जॉयमेंट केलं पण जसं मोठं होतं ना तसं लहानपणीची आठवणीही अशा साठवून ठेवल्यात ठेवल्या जातात